गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावरती बरंच वाचलं आणि बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या शेत ब या गेल्या काही वर्षामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचं जर मूळ कारण आपण बघितलं तर निसर्गाची अवकृपा आर्थिक चणचण किंवा माणसाची अडचणींना अडचणींना तोंड देण्याची अक्षमता या बऱ्याच अशा बऱ्याच कारणांमुळं शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या निसर्गाची अवकृपा हा तर एक महत्वाचा मुद्दा आहेच ज्याच्याने शेतकऱ्यांनी जी काही पिकं घेतली होती किंवा त्यांना ती घेता आली नाहीत आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांना बरंचसं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं काही बाबतीमध्ये असं झालं की निसर्गाची अवकृपा त्यांचं आर्थिक चणचण निर्माण झाली आणि पुढे माझं किंवा माझ्या कुटुंबाचं भविष्य भवितव्य काय या प्रश्नाने शेतकरी पोखरला गेला आणि त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला खरं तर आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही पण आपण पांढरपेशी लोकं किंवा जे लोक शहरांमधे राहत आहेत ज्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आहे त्यांना या शेतकऱ्यांची दुःखं लांबून समजणं अवघड आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या वाईटच आहेत दुर्दैवीच आहेत पण तरीसुद्धा त्या आपण टाळू शकतो असा विश्वास मला आहे यासाठी शासन आणि इतर समाजातील लोक यांनी पुढाकार घेणं अतिशय आवश्यक आहे शेत अव निसर्गाची अवकृपा होणं किंवा शेताचं नुकसान होणं या जरी गोष्टी आपल्या हातात नसल्या तरी आपल्या हातामध्ये माणूस म्हणून समोरच्याला समजून घेनं या आहेत शासनाने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं नुकसान काय काय झालेलं आहे हे प्रत्यक्ष जाऊन तिथे बघून जर त्यांना तशी कर्जमाफी दिली किंवा त्यांना त्याचा उपाय याच्यावरती उपाय काय करता येईल याबद्दल जर सांत्वना केली आणि फक्त सांत्वना न देता लगेचच त्याच्यावरती जर काही पावलं उचलली आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक हातभार मिळाला तर त्या शेतकऱ्याला अशी आशा निर्माण होईल की कोणत्याही परिस्थिती मी मध्ये मी हतबल होणार नाही आणि माझ्या कुटुंबियाचं भवितव्य हे उज्ज्वल आहे अशी जेव्हा शेतकऱ्याला असा जेव्हा त्याला वाटेल त्याला जेव्हा विश्वास वाटेल तेव्हाच तो आत्महत्या करणं टाळू शकेल त्याच प्रकारे समाजातील आपण एक घटक म्हणून जर शेतकऱ्याचं मनोबल वाढवू शकलो त्याला जर आपण सांत्वना करू शकलो आणि त्याला जर असा विश्वास देऊ शकलो की फक्त या नुकसानाने आयुष्य संपत नाही तर आपण परत एकदा ताठ कण्याने उभं राहूयात आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित सुरू करूयात आणि ज्याच्याने त्याच्या डोक्यावरती कर्जाचा भार होणार नाही आणि भविष्यामध्ये त्याला त्याच्या भविष्याची चिंता वाटणार नाही असं वातावरण जर शासनाने तयार केलं काही कोणत्या पावलांनी किंवा आजूबाजूच्या सामा सामाजिक घटकांनी तर मला वाटतं निश्चितच शेतकऱ्यांच्या आत्महत्येंवरती रोक लागू शकेल किंवा त्या थांबू शकतील आणि समाजात पुन्हा अशा घटना घडणार नाहीत